आमच्या भागामध्ये टी व्ही वर्तमानपत्रे मोबाईल इंटरनेट याद्वारे बातम्या अधिका अधिक लोकांपर्यंत पोहचला यातच या गोष्टी जर सोडल्या तर आमच्या ग्रामीण भागात काही स्त्रिया आणि माणसेच इकडच्या बातम्या तिकडे पोचविण्याचे काम जास्तीत जास्त करते